आमचा धर्म म्हणजे पवित्र हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्मामदे मुख्य श्रद्धा आणि शिकवणी काय तर अहिंसा सत्य सत्य बोलणे अहिंसा करणे किंवा कोणत्याही पशुची किंवा माणसाची हत्या न करणे आणि श्रद्धा श्रद्धा म्हटलास देवावर श्रद्धा हिंदू धर्मात देव आणि देवतांना खूप मानतात आणि त्यांच्यावर खूप श्रद्धा पण असे प्रत्येक जवळपास श नव्वद टक्के हिंदू हे देव आणि देवतांवर खूप श्रद्धा ठेवतात आणि श्रद्धेनी प्रत्येक सण साजरा करतात आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागचा हेतू जरी निसर्गातील बदल असतील पण त्यामागे एखादी देवी किंवा देवता आणि त्याच्यावरची श्रद्धा हे गृहीत धरूनच आपण आम्ही ते सण साजरे करतो आणि धर्मामदे श्रद्धा म्हणजे देवा देवी आणि देवतांवर श्रद्धा आणि शिकवणी म्हणजे सत्य बोलणे अहिंसा न करणे ही मुख्य शिकवणी आमच्या धर्मातली आहेत